राज्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये विकलांग आणि विशेष गरज असलेल्या मुलांना योग्य प्रकारे सामावून घेतलं जात नाही जे लोक विकलांग आहेत विकलांग अनेक दृष्टीने शारीरिक बौद्धिक मानसिक त्यांच्या गरजा काय आहेत या ओळखता आल्या पाहिजेत काही मुलांना लिहिता येत नाही काही मुलांना वाचता येत नाही काही लोकांना दिसत नाही अशा पुष्कळ समस्या असलेली मुलं आपल्या देशात आहेत ह्या देशातल्या असलेल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे शिक्षण पद्धती म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास असा विचार न करता सं संगीत क्षेत्रात काही मुलं विशेष असू शकतात किंवा चित्रकलेमध्ये काही लोक प्रविण असतात काही लोक नृत्यामध्ये प्रविण असतात ह्या सगळ्या बाजूने विचार करून शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवला गेला काय पाहिजे काही मुलं खेळामध्ये प्रवीण असतात मग ह्या मुलां ह्या मुलांना अक्कल नाही असं असतं का तर तसं नाही प्रत्येकाच्याकडे काही ना काहीतरी प्रावीण्य असतंच ती ओळखण्याची गरज आहे आणि ती ओळखून अभ्यासक्रम ठरवण्याची गरज आहे प्रत्येकाला शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे हे तर निश्चित परंतु शिक्षण हे प्राथमिक लिहिता वाचता येईल आणि त्याच्यानंतर ज्याला त्याला आपल्याला कशात संधी मिळेल आपल्याला काय आवडतं ह्याचा विचार करून त्या त्या मार्गाला जाता आलं पाहिजे त्याप्रमाणे अभ्यासक्रम ठरवला गेला पाहिजे